हॅलो मी कल्यानी बोलते मी कोकिलाबेन श शहाशी बोलू शकते का हो मी तुमच्यावाल्या तुमच्यावाल्या तुमच्या साडीच्या पोस्टर साडी बांधणी साड्यांबद्दल आणि गुजराती साड्यांबद्दल खूप ऐकलेलं पण आहे आणि मी काल न्यूजपेपरमध्ये तुमची ॲड बघितली साडींची तुमच्याकडे खूप खूप वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या भेटतात हो मला नवरात्री फेस्टिवलसाठी साडी पाहिजे होती भेटेल का आणि मला म्हणजे मला बांधणी साडी पाहिजे होती गुजराती गुजराती स्टाईलमध्ये रेडीमेड व रेडीमेड असली तरी पण भेटेल आणि मग कस्टमाईज करून म्हणजे मला माझी माझ्यानुसार कशी पाहिजे तुम्ही बनवून पण देऊ शकतात का घागरा चोली हो आहे हो मला मला ना असं म्हणजे डिझायनर लेहेंगा बनवायचा होता म्हणजे नवरात्री फेस्टिवलसाठी तर मी तुमच्याकडे तुमचंच व्हेज कपडे वेगळे कप कापड वेगळे तुम तुमच्याकडेच भेटेल का मला माझं हे करावं लागेल तुम्ही मला डिटेलमध्ये सांगू शकताल का तुमच्याकडे म्हणजे कशा कशा प्रकारचं आहेत ते आणि म्हणजे क मटेरियल वगैरे कसं म्हणजे डिझाईन वगैरे कसे काय कशा कशा टाईपचे टाईपच्या साड्या साड्या वगैरे भेटतील हो बांधणी स्टाईलमध्ये गुजराती काठियावाडी साडी वगैरे असं काही हो म्हणजे आमच्या सोसायटीमधल्या सगळ्या महिलांसाठी आम्हाला पाहिजे होतं पाहिजे होते म्हणजे सगळ्यां प्रत्येकासाठी वेगवेगळं सगळ्यांनी ठरवून म्हणजे मी सगळ्यांतर्फे कॉल केलेला आहे तर मला ती मोठी ऑ मोठ्ठी ऑर्डर द्यायची होती म्हणजे सगळ्यांसाठी काहींना चनिया चोली पाहिजे काहींना काठियावाडी साडी काहींना घागरा पाहिजे तर तुम्ही देऊ शकतात का म्हण आणि तर तर ठीक आहे मग तुमचं काही विजिट वगैरे करावं लागेल का स्टोरला टो तुमच्या स्टोरला व्हिजिट करावं लागेल का तुम्ही असं काही माप वगैरे देण्यासाठी मग तुमचा वॉट्सॲप नंबर वगैरे काही भेटेल का मला म्हणजे हां मग म्हणजे तुम्ही मला काही रेफरनसेस वगैरे काही पाठवू शकतात का ठीक आहे मी ऑर्डर कन्फर्म करते आणि मग तुम्ही त्याच्यासाठी किती पेमेंट वगैरे काय लागेल ते ते सांगा मग मी तुम्हाला पेमेंट टाकून देईन हो ठीक आहे फोटो सिलेक्ट करते आणि आमचे पण काही रेफरनसेस आहे मग ते आम्ही तुम्हाला मी तुम्हाला ते पाठवते त्याच्यानुसार पण चालेल चालेल ओके थँक्यू थँक्यू मॅम